भेट देत असलेले काही ग्रंथालय आहेत हो शासकीय ग्रंथालय गर्दे हॉल वाचनालय प्रगती वाचनालय त्याचप्रमाणे शालेय वाचनालय अशा वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देऊन तेथील वर्तमानपत्रे मासिके पुस्तकं वाचण्याचा मी प्रयत्न करतो माझ्या घरी माझी स्वत ची वैयक्तिक लायब्ररी आहे परंतु फारशी मोठी नाही माझ्या स्वप्नामध्ये स्वतःच्या लायब्ररीबद्दल खूप मोठी संकल्पना आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःचं घर राजगृह हे एक अखंड लायब्ररी ग्रंथालय म्हणून उभं केलं घरातल्या सामानांपेक्षा पुस्तकांचा संचय या राजगृहमध्ये आहे मला पण माझी इच्छा आहे माझ्याजवळ पैसा आला माझ्याजवळ काही संचय झाला तर मी नक्कीच मोठी लायब्ररी निर्माण करेल